राज्यातील भेट देण्यासाठी बोलावे तर जर रायगडमध्ये गेलात तर तुम्ही बरेचसे असे बीच आहेत रायगडमध्ये समुद्रकिनारा सुंदर असा परत त्या समुद्रकिनाऱ्यावर कोकणी भागात तिथे किल्ले आहेत बरेचसे असे किल्ले आहेत मुरुड जंजिरा त्याच्यानंतर कुलाबा किल्ला हे अशा प्रकारचे सर्व तिकडे किल्ले आहेत परत तिथे समुद्रावर वॉटर तुम्हाला वॉटर स्पॉट म्हणून रायडींग करण्यासाठी हॉर्स रायडींग करण्यासाठी सगळे सुविधा आहेत त्याच्या त्याच्यानंतर जर तुम्ही गेलात तर उन्हाळ्यामध्ये माथेरान आणि महाबळेश्वर अशा ठिकाणी सुंदर असे हिल स्टेशन आहेत जिथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येता आणि तुम्हाला उत्तमपणे तिथे असं वाटतं का खूप असं छान कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे आणि त्यासाठी कर्नाळा अभयरण्य आहे तिथे तुम्ही जाऊ शकता प्लस खोपोलीमध्ये तिथे वॉटर पार्क आहे तिथे तुम्ही फॅमिलीसोबत मजा करायला इंजॉय करायला आणि तिथली फळं खायला जाऊ शकता